पाच शेजाऱ्याची नावे जर सांगायचे असतील तर पहिला अजय दुसरा रमेश चौथा तिसरा गोपाल चौथा नितीन आणि पाचवा शांतीराम असे आपल्याला शेजारील नावे सांगता येतील